मला सत्य घटनांवरच्या पुस्तकांपेक्षा फिक्शनल बुक्स आवडतात पण पुलं देशपांडेंची बरीच अशी पुस्तकं आहेत जी त्यांनी आसपास घडणाऱ्या घटनांवरून ऑब्जर्वेशन करून त्यांनी ती पुस्तकं लिहिली आहेत म्हणजे ती सत्य घटनांवर आधारित आहेत असं म्हणायला हरकत नाही म्हणजे त्यांच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात जी काही माणसं त्यांना आजपर्यंत भेटली आहेत त्यानुसार त्यांनी स्वतःचा इमॅजिनेशनचा वापर करून ती पुस्तकं लिहिली आहेत आम्हाला त्यांच्या पुस्तकं आवडतात कारण ती एकतर ती रोमांचक असतातच आणि त्याच्यामध्ये परत आणखी ती वाचल्या वाचल्यावरती आपल्याला समजतं की आपल्या आजूबाजूला अशी बरीच लोकं असतात ज्यांचं आपण निरीक्षण करतो पण आपल्या ते डोक्यात राहात नाही पण पुलं देशपांडेंकडे ती ताकद होती की त्यांनी आजूबाजूला बघितल्यावरती निरीक्षण केल्यावरती लोकं कशी असतात काय वागतात रोजच्या दिवसामध्ये त्यांचं काय काय होतं ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे